भारतीय नृत्यातील प्रसिद्ध शैली आमच्याकडे लावणी आहे जसे की सुरेखा पुणेकर गौतमी पाटील म्हणजे फेमस नृत्य आमच्याकडे खूप गाजतात जिल्हा लेव्हल आमच्या गावालेव्हलला तालुका लेव्हलला भरपूर असे कार्यक्रम त्यांचे नेहमी होतात आम्ही जातोत पाहायला आणि आमच्याकडे नर्तक म्हणून कथ्थक हे नृत्य खूप गाजलेलं आहे या दोन शैली मला मलाही आवडतात भरपूर आवडतात